नाही मी कुठल्याही सर्जनशील लेखनाचा अभ्यासक्रम केलेला नाही पण मला लिहिणं आवडतं आणि मला वाटतं अभ्यासक्रम करून तुम्ही सर्जनशील म्हणजे लेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण करून तुम्ही सर्जनशील लिखाण करू शकत नाही असं हे माझं मत आहे आणि लेखनाच्या निर्मितीक्षम बाजूचा व्याकरण आणि बांधणीसारख्या तांत्रिक बाजूशी कसा मेळ घालतात तर मला असं वाटतं लेखन निर्मिती आणि व्याकरण आणि त्याची तांत्रिक बाजू ह्या गोष्टी एकत्र आणू नयेत त्याच्यामुळं तुमचं जे नैसर्गिक लिखाण आहे ते होऊ शकत नाही अर्थात हे माझं मत आहे